हवामानातील बदलत अनेक आहेत दमट परत पुष्ना किंवा पावसाळ्यात पण सुद्धा जास्त पाऊस पडला तरी झाडांची मुळं खराब होतात जास्त पाणी राही झाडांमध्ये त्यामुळे हवामाती बदलानुसार त्या झाडांवर प्रक्रिया करावे लागतो पहिलं म्हणजे त्याला फंगस पकडतो सगळ्यात महत्त्वाचं ते सफेद फंगस फंगस पकडतो ना त्याच्याने दासवंदी झाडं पूर्ण नष्ट होतात त्याच्या सगळ्या कळ्या झडून जातात आणि पानं सडत जातात पिवळी पडतात तर त्याच्यासाठी वेळच्या वेळी त्या झाडांना औषध मारावं लागते दुसरं शेवंतीच्या झाडाला पण असंच फंगस पकडते किंवा बाक लांबट कीड असते ना ती पूर्ण पानं खातात तर ते सारखं लक्ष द्यावं लागते की ते कीड येऊ नाही म्हणून त्याच्या सतत लक्ष देऊन वेळच्या वेळी त्याला औषध मारावं लागते आणि बाकीची झाडं मनी प्लांट वगैरे तुळशीला सगळ्यात जास्त तुळशीला जपावं लागते कारण तुळशीला लगेच बारीक बारीक मुंग्या येतात किंवा त्या काळ्या वेगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात त्या सगळ्यांना पानं खातात किंवा ते फांदीवर लावून ते असे वेगळ्यात चिकट द्रव सोडतात तर त्याच्यासाठी त्याचे तेवढा तो भागासारखा खोडून खोडून काढावा लागतो केसरं ती काढावी लागतात केसरं काढली तर नवीन नवीन पालवी येते आणि दर पंधरा दिवसानी एकदा एक चमचा हळद तुळशीच्या मुळामधे टाकली ना तर तुळस खूप छान वाढते आणि चांगली होते आणि काही छोटी दुसरी झाडे रंगीबेरंगी म्हणा शोची झाडं म्हणा सगळ्यांची हवामानाप्रमाणे काळजी घ्यावी लागते हवाप्रमाणे त्याला पाणी घालावं लागते आणि सतत त्याला खत वगैरे देऊन छान ठेवावी लागते